काही नाही अगं हां खूप जल्लोषात आहे हो तुमच्याकडं कसं आहे हो हो का मला फोटो शेअर करशील ना हो का मग आपण मिळून कुठे बाहेर जायचं का हो मग उद्या येऊ का

हो का मग आज शॉपिंगला येते का तू हां हां हो का गरबा वगैरे असतो का हो का आणि दांडिया हां हो का खूप छान असतं मग काय आमच्याइकडं छोटासा असतो सात दिवस कीर्तनाची सेवा असते आणि शेवटच्या दिवशी उठतं आहे असतं ना रोज वेगवेगळं नाही का हां का मग तुमचं मस्त आहे ना हां का चल भेटू उद्या मग हो चालंल ना येईल येईल

हो हो